आमच्या इकडच्या धाराशिव क्षेत्रातील पर्यटनासाठी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसेस आहेत काही प्रमाणात रेल्वेचीही सुविधा आहे आणि इथे एअरपोर्टचीही सुविधा आहे परंतु जास्त प्रमाणात वापरले जाणारे हे महाराष्ट्र परिवहनच्या बसेस आहेत त्या ठिकाणी ते जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांशी आणि धार्मिक स्थळांशी जोडलेले आहेत त्यांची सेवा चांगली आहे त्यांच्या टायमिंगही व्यवस्थित आहेत आणि ज्या एरियामध्ये काही प्रमाणात जर अशी राज्य परिवहन व वाहनाच्या बसेसची सुविधा नसेल त्या ठिकाणी टॅक्सी ऑटोरिक्षेच्याही सुविधा आहेत त्यामध्ये चांगली प्रकारची विश्वासवार्ता विश्वासार्हता आहे आणि ते किफायतशीरही आहेत त्याच्यामुळे पर्यटक पर्यटन क्षेत्राल या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहेत